हा म्हणजे मी काय म्हणतो तुला मराठी मूव्ही माहिती आहे का कोणती छान आहे मला सांग ना मला बघायला जायचं होतं आणखी दुसरी नाही आहेत का तर मी म्हटलं सर्वात बेस्ट कोणकोणती आहे

तू कधी बघली तर तर मग आता चलशील म्हटलं तर मी माझ्यासोबत तर आता असेल ना नाही तर मी म्हटलं आणखी असेल तर कोणती तर शोधून ठेव मग आपण जाऊयात तुला कधी टाई टाईम आहे तर मग संडेलाच जाऊ तर मी म्हणते की तू शोधून ठेवते का आणखी मग मग आणखी त्याच्यापेक्षा बेटर असेल तर दुसरीकडे जाऊ आपण तर तू बघून ठेव ते पण जाऊ आणखी दुसरी पण जाऊ आपण ठीक आहे मग तू शोधून ठेव मग मला कॉल करशील ओके